राज्यामध्ये व्यवसायांसमोर आता बदलत्या युगानुसार खूप नवीन नवीन आव्हाने येत आहेत त्यामध्ये मुख्यत जे आहे आताचं युग हे डिजिटल असल्यामुळे डिजिटलायजेशन हे सगळीकडे झालेलं आहे सर्वत्र त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी कोणत्याही व्यवसायामध्ये त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना तो व्यवसाय तो डिजिटलाइज करावा लागतो आहे त्याची माहिती पूर्ण त्यांना सर्वरवर साइटवरती टाकावी लागते यामध्ये जे आहे तर खूप कमी लोकांना माहिती असते ह्याची माहिती जास्त लोकांना नसते की कशाप्रकारे त्याला ते डिजिटलाइज करायचं आहे तर ते शिकण्यासाठी सुद्धा वेगवेगळे टेक्निक्स आणि क्लासेस ऑनलाइन सुरू झालेली आहे त्याद्वारे त्यांना माहिती दिली जाते